माझं नाव नितीन सुदाम डेमकर मी यवतमाळ जिल्ह्यातील मोहा या गावी राहतो माझे सातवीपर्यंत शिक्षण हे प्राथमिक शिक्षण झाले आहे त्यानंतरचे पूर्ण शिक्षण मी यवतमाळला पूर्ण केलेले आहे तसेच माझे ग्रॅज्युएशन हे मी वर्धा जिल्ह्यामध्ये केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन हे मी नागपूर विद्यापीठाला केलेलं आहे अशा प्रकारे माझे शिक्षण झालेले आहे मी सध्या संताजी नागरी सहकारी पतसंस्था खाजगी बँक येथे मॅनेजर या पदावर स्थायिक आहे मला सुरुवातीला तीन हजार रुपये पगार होता आता अठरा हजार रुपये महिना मला सध्या हल्ली आहे माझा जॉब हा आठ तासाचा असून यामध्ये दरम् हप्त्याची एक सुट्टी म्हणजे साप्ताहिक सुट्टी तसेच गवर्नमेंट सुट्ट्या ह्या लागू आहेत माझा जॉब हा यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यामध्येच आहे त्यामुळे मला माझ्याहून घरूनच हा जॉब करता येतो